सकाळी उठून मी लहानपणापासून सकाळी धावायची तर ते धावल्यामुळे कसं शरीराचा विकास होतो आणि आपली हेल्थ पण चांगली राहाते तर मला आता पण धावायची सवय आहे आम्ही रोज सकाळी पाच वाजता धावायला जातो माझ्या सोबतीने पण आहे मैत्रिणी तर ते मला धावायला आवडतं आणि शरीरासाठी हेल्थसाठी अतिशय उत्तम आहे